तुम्ही कशासाठी कॉल केलेला आहे कोणतं लोन हवं आहे तुम्हाला

ती टोकन असेल दादा त्यामध्ये योजनेम वेगवेगळ्या प्रकारची लोन आहे आपल्याकडे शिशू लोन होम लोन मुद्रा लोन पुन्हा क शिलाई वगैरे मशीनसाठी किंवा दुकान वगैरे टाकायसाठी तर मुद्रा लोनमध्ये स्टार्टिंगपासून आपल्याला या पन्नास हजारापासून सुरुवात होते आपली पन्नास एक लाख तर त्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते भरावं लागतं हो हो तुम्हाला आधार कॅ आधार आधार फोटो आणि पॅन कार्ड राशन कार्ड तुमच्या बँकेची पासबुक आणि तुमची बँकमध्ये कसं तुमचं हे देवाण घेवाण त्याचं आम्हाला प्रूफ लागतं तुमचे ट्रान्जॅक्शन चांगल्या प्रकारे पाहिजे हां झेरॉक्सच लागतात आधारची तुमची फक्त ओरिजनल ठेवायचं आणि पॅनचं ओरिजनल ठेवायचं सोबत हां झेरॉक्स घेऊन या ना तुम्ही आणि त्यामध्ये तुम्हाला कशासाठी लोन घ्यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला लोन घे लोन घेतल्यानंतर म्हणजे कशासाठी म्हणजे व्यवसाय कोणता किराण्याचा हो तुम्हाला ते दुकान दाखवावं लागंन तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागंन सर हो तुमचा फॉर्म भरण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट खूप महत्त्वाचा आहे तो तुम्हाला वकिला वकील किंवा याच्यातून बनवून घ्यावं लागेन काय म्हणतात त्याला इंजिनीयरकडून हो तुम्हाला इंजिनी इंजिनीयरकडं जाऊन तुमचा प्रस्ताव मांडावा लागंन त्यांना व्यवस्थित ते तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतील तेव्हा तुमची केस काहीतरी बँकेमध्येच हे होऊ शकते

हो चाल